मुलांना मराठी भाषा शिकवणे खूप महत्त्वाचे आहे कारण की सध्याची मुलं म्हणजे आता प्रत्येक पाल्य त्याच्या पाल्यांना त्याची शिक्षणाची सुरुवात ही आधी अंगणवाडीपासून होत होती आता नर्सरीपासून होते नर्सरीमध्ये सुरुवातीपासूनच इंग्रजी हा विषय विद्यार्थ्यांना राहतो आधीच्या विद्यार्थ्यांना किंवा यापूर्वीच्या काळात काळातील विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय पाचवीनंतर होता परंतु आता तो नर्सरीपासूनच सुरुवात होतो त्याला आपल्या सभोवतालील मराठी भाषा कळतच नाही त्याचे बोलणे अंकाचे बोलणे सुद्धा तो इंग्लिशमध्येच त्याला बोलल्यानंतर समजते पण त्याला आपल्याला मराठी शिकवणे हे पण गरजेचं आहे कारण की मराठी ही आपली मातृभाषा आहे व त्याला तीच नाही कळली तर मराठी असल्या मराठी असल्याचं त्याला कसं जाणवेल नेहमी इंग्रजी बोलणं हे पण चुकीचे ठरेल कारण की त्याला मराठीमध्ये बोलावेच लागेल मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये राहताना मराठी बोलावेच लागेल